हॅलो जिओ कस्टमर केअर का मी गजानन पाटील बोलते नांदेडेथून मी थोड्या वेळपूर्वी पाचशे रुपयाचा रिचार्ज केला होता माझ्या नंबरवरती तर ते रिचार्ज माझ्या याच्यावरती दिसत नाही आहे माझा मोबाईल क्रमांक आहे सत्याहत्तर एकेचाळीस शून्य सात शून्य पाचशे अठ्ठावीस त्याचा मला मॅसेजपण आलेला नाही आहे आणि रिचार्ज तर मी पाचशे रुपयाचा केलेला आहे